तांत्रिक सुधारणा अगदी तसं सांगायला गेलं तर फार म्हणजे अशा काही गहन समस्या तर नाही आहेत माझ्या प्रभागामध्ये पण तरी देखील जी कनेक्टिविटी आहे जी की आता सध्या आपल्या देशामध्ये फायव्ह जी जे आहे ते म्हणजे जे टेलकॉम कंपनीज जे सांगतात की फायव जी सगळीकडे कवरेज आलेला आहे पण तरीदेखील आमच्या प्रभागामध्ये पाहिजे तेवढा असा त्याचा प्रसार झालेला नाही म्हणजे काही भागात त्याची म्हणजे फार रेंज कमी येते कुठे चांगली येते आणि जी जी स्पीड आहे फाईव जीची जी म्हणजे ग्लोबल स्टँडर्ड आहे ती ती तरी स्पीड सध्यातरी नाही आहे त्यामुळे मला वाटतं ह्यामध्ये एक सुधारणा करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट जी आहे तांत्रिक दृष्ट्या जे आहे बाकी जर म्हणायचं गेलं तर तुम्हाला विजेची कनेक्टिव्हटी म्हणा किंवा इतर तर ती एक गरज आहे आणि दुसरी गोष्ट की जे ब्रॉडबँड आहे वायफाय म्हणता येईल जसं की आपल्याकडे सांगितलं गेलं होतं की सर्व शहरांमध्ये की नगरपालिकेकडून किंवा महानगर काय पालिकेकडून मोफत वायफाय मिळेल ते दिलेलं तर आहे पण ते अगदी काही कामाच नाही आहे म्हणजे त्याची स्पीड पण खूप स्लो आहे आणि त्याच्या ते फारसे काही तुम्हाला उपयोगी नाही आहे तर अशा काही समस्या आहेत